नमस्कार मी पूजा बोलत आहे मी ना मेशोवरून एक गरारा कुर्ती ऑर्डर केली होती तर आमच्या घरी एक प्रोग्रॅम होता त्याच्यासाठी मी या म्हणजे अर्जंटली ती कुर्ती ऑर्डर केली होती जेणेकरून ती मला प्रोग्रॅममध्ये घालता येईल पण जेव्हा ती आली माझ्यापर्यंत ते प्रोडक्ट म्हणजे जे ऑर्डर केलं होतं ॲक्चुअलमध्ये आणि ते माझ्यापर्यंत जेव्हा पोचलं त्याच्यामध्ये खूप फरक होता कारण त्याचा कपडा आणि कल हा खूप वेगळा होता आणि मला तशी अपेक्षा नव्हती कारण मी त्या ओकेजनला हा कलर सुचवला होता आणि तो कलर टायमावर आला नाही आणि तो वेगळाच कलर होता आणि कपडा पण खूप खराब होता आणि तो त्याच्यामुळे माझी त्या बाबतीत खूप निगेटिविटी झाली आणि ते मी प्रोडक्ट रिटन करायचं ठरलं कारण त्याची प्राईज पण खूप जास्त होती आणि जे मी विचार केला होता तिचं कपडा तसा नव्हता पण त्याच्यामुळे मी ती रिटन केलं